स्टोर मला टी वी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी असं सगळं विकत घ्यायचं होतं ॲक्चुअली आमचं घर नवीनच झालं आहे मला तिथे सगळ्या गोष्टी हव्या होत्या तर तुमच्याकडे काय काय कोणत्या कोणत्या प्रकारचे म्हणजे कोणत्या कोणत्या कंपनीचे टी वी फ्रीज वगैरे आहे मला त्याची जरा माहिती हवी होती आम्हाला बघा टी वी एल जीचा हवा आहे ए सी पण मला एल जीचा हवा आहे आणि वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीचं भेटते मला ते सांगा मला ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटिक हवं आहे

आम्हाला थर्टी टू इंचेस आणि किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी असेल तरी चालेल अँड्रॉइड टी वी हवा आहे अँड्रॉइड

ओके आणि टी वी फ्रीज ए सी मला या ॲक्चुअली तुम्ही फ्री याच्याविषयी सांगितलंचं नाही वॉशिंग मशीन कोणत्या कंपनीचं बेटर आहे अच्छा त्याच्यात ऑटोमॅटिक वगैरे आहे आणि ओके आणि मला सांगा की तुमची वॉरंटी गॅरंटी पॉलिसी कसली आहे ओके आणि आमच्या एरियामध्ये ना साधारण आम्ही सेक्टर आठमध्ये राहतो तर तिथे तुम्ही आम्हाला होम डिलेवरी वगैरे करून देऊ शकता का ओके आणि इंस्टालमेंट म्हणजे सगळ्या याचं इंस्टॉलेशन वगैरे तुम्ही क् येऊन करून देणार का ओके आणि कधी काही इश्यूज वगैरे आले तर तुमच्या स्टोरकडनं आम्हाला प्रॉपर त्याची फॉलोअप आणि या गोष्टी मिळतील का कारण की आजकाल ऑनलाईन पण मिळतं बऱ्यापैकी पण जवळून स्टोरमधून घेण्याचा हाच फायदा असतो की आम्हाला तुम्ही सर्विस इझिली देऊ शकाल म्हणून

ओके मला त्याच्यासोबत त्याची रेटिंग पण पाठवा कॉस्टिंग पण ओके आणि हे पण सगळं टोटल तुमच्याकडनं घेतल्यामुळे आम्हाला काही डिस्काउंट वगैरे मिळेल की नाही ठीक आहे ठीक आहे तर तुम्ही मला हे कधीपर्यंत पाठवाल ओके ठीक आहे चालेल मला पाठवा ओके आणि आम्ही येऊन मग दुकानावर बघून पण जातो की कसे आहेत मॉडेल ठीक आहे ओके